आज मी बाहेर गेल्यामुळे माझे सकाळपासूनचे भांडे पडलेले आहे आणि ते मला आता घासायचे आहे खूप सारे भांडे पडलेले पुन्हा पाहुणे पण आले होते घरामध्ये त्याच्यामुळे ते भांडे म्हणजे खूप सारे झाले जेवणाचे आणि नाष्ट्याचे सकाळचे चहापाण्याचे ते भांडे आता खूप पडलेलेत त्याच्यात तेलकटपण आहे काही आसे साधेसुधे पण भांडे आहेत आता ते घासायला मी सुरुवात करते पण ते तेलकट भांडे मला वेगळे करावं लागतील आणि भांडे म्हणजे घासायचे म्हणजेच थोडं हेच येते ते भांड्यांना काही साबणाने घासावे लागतील काही तेलकट आहेत ते त्यांना काही पितांबरीने किंवा निरमाने आसं करून ते स्वच्छ करावे लागतील काही जळालेले भांडे असले तर त्याच्यात पाणी वगैरे टाकून थोडंसं भिजवायला ठेवायचे आणि मग नंतर ते स्वच्छ करायचे आणि ते स्वच्छ केल्यानंतर काही अशे म्हणजे साधे भांडे असले तर ते साध्या लिक्विडने यानी त्यानी पण निघून जातात असं काहीतरी करून मग ते भांडे घासायचे